मी एका दुकानातून लोकल कंपनीची बॅग घेतली होती ते आणल्याच्या नंतरच घरी आल्यानंतरच तिची चेन वगैरे म्हणजे म्हणजे तिथे मी ट्राय केली होती तिथे चांगली होती बट मी घरी आणल्याच्या नंतर जेव्हा बुक्स वगैरे त्या बॅगमध्ये ठेवली त्यानंतर अशी चेन लावायला गेलो तर त्याची चेन निघून आली थोडे धागे वगैरे निघायला सुरवात झाली म्हणजे लगेचच ते बॅग थोडी म्हणजे कंपनीची काय माहीत लोकल कंपनी वगैरे म्हणजे बॅगेचं खूपच इश्यू होते त्यामध्ये मला तर काही चारपाच दिवस पण यूज झाली नाही